आता आम्ही मिक्सर ग्राइंडर गॅस सिलेंडर आणि ओवनचा खूप उपयोग करतो कारण की पहिले लोक पहिलेच्या काळी लोक मिक्सर नसल्यामुळे गोट्यावर वाटण वाटत होते आणि त्याच्यामुळे त्यांच्या पाठीला खूप त्रास व्हायचा आणि बसून वाटाय वाटावे लागे आणि गॅस नसल्यामुळे त्यांना चुलीवर स्वयंपाक करावे लागत होते त्यामुळे त्यात धूर त्यांच्या डोळ्यामध्ये जात होता त्यामुळे त्यांच्या डोळ्याचा आजार होत होते आणि त्यांना डोळ्याला खूप त्रास होत होते परंतु आज तसे नाही आहे आज मिक्सर आहे आपण मिक्सरमध्ये काहीपण ज्यूस काढू शकतो किंवा आपण कोणता पेस्ट काढू शकतो त्यानंतर गॅस सिलेंडर असल्यामुळे आपण आपल्याला जास्त आपण जास्त चुलीचा वापर करत नाही आणि त्यानंतर